आम्हाला भारतातली स्पॅशन आवडते भारतातली जे कपडे घालतात जे रहन सहन आहे आम्हाला तेच चांगले वाटते बाकीच्या देशामध्ये काही चांगली प्रथा आहे नाही ज्याच्यामध्ये कपडे बरोबर घातल्या जात नाहीे ते त्यांचा पॅशन मानतात पण आदर सन्मान हे भारतामध्येच होतात

स्त्री राहो पुरुष राहोचे पूर्ण कपडे चांगले घातलेले राहो आता आता बाकीच्या अदर देशांना पण भारतातलीच पॅशन आवडत आहे जशी साडी त्याच्यानंतर पूर्ण पंजाबी ड्रेस हे वगैरे सगळे हेच घालतात आहेत पुरुषमढले पण जीन्स पॅन्ट टी शर्ट हेच घालायची नवीन पॅशन तयार केलेली आहे तसे पहिले साधे कपडे घालत होते कुर्ता पायजमा आता खरेदी वगैरे अमरावतीमध्येच करतात अमरावतीचेच कपडे चांगले आवडतात फिजीलँड झालं सिटिलँड झालं आणि ड्रीमलँड झालं हे नागपूर रोडचं नांदगाव पेठच्या अगोदर लागते फिजीलँड सिटिलँड ड्रीमलँड इथं कपडा पूर्ण दिल्लीवरून येते आणि अमरावतीचे कपडे खूप छान आहे सगळ्या लोकांना आवडते ह्यातक का दूरदूरचे लोक अमरावतीवरून कपडे घेऊन जातात कारण की अमरावतीचे जे पॅशन आहे ते खूप चांगलं वाटतात सगळ्या लोकांना